मराठी भाषा बोलण्याकरता अतिशय सुंदर आहे आणि खूप छान पण वाटते आणि ऐकायला पण सुंदर आहे आणि व्याकरणामधे जर बरोबर योग्य उच्चार आणि शुद्ध उच्चारण जर केले तर ती अतिशय सुंदर भाषा आहे परंतु काही इकडे माझी बोलतात कुठे माई म्हणतात कुठे आई म्हणतात कुठे माय पण म्हणतात आणि माय हा शब्द खूपच सुंदर वाटतो मराठी भाषेमध्ये त्याचे उचारण दर बारा किलोमीटरवर भाषेची वेगळी बदल होते दर बारा किलोमीटरवर भाषा बदलते महाराष्ट्राची भाषा वेगळी विदर्भाची भाषा वेगळी कर्नाटकची भाषा वेगळी अशा दर बारा किलोमीटरवर भाषा बदलत जाते आणि त्या भाषेचं त्या त्या राज्यामध्ये ते वैशिष्ट्य असते आणि त्यांचे उच्चार वेगळेवेगळे असतात आणि आगळे वेगळे वैशिष्ट्य अजूनही असे आहे की मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे ती माझी म्हटलं तरी चांगली वाटते मायी म्हटलं तरी चांगली वाटते कुठे कुठे मले तुले अशी भाषा बोलतात तरी पण खेडेगावामध्ये मले देनं हे घेणं तू काय करून रायली आणि इकडे मला दे तुला दे तू घे हे उच्चारण कुठे कुठे खूब सुंदर वाटते आणि हे व्याकरण जिथे शिकले सवरले लोकं राहतात तिथे खूप सुंदर छान बोलतात मला तुला हळू बोलतात आणि खेडेगावामध्ये थोडं जोरानं बोलतात मले देणं तू घेणं तू जेवली का तू जेवलीस तू काय खाल्लं आणि जे शिकले सवरले लोकं असतात ते सॉफ्ट कॉर्नरमध्ये बोलतात म्हणजे मृदू भाषेमध्ये बोलतात